हॅलो हॉटेल आमंत्रण मी बोलतो आहे मुंबईवरून तर मला असा एकांचा हॉटेल खूपच चांगल्या वगैरे पार्टीसारखं वगैरे तर माझा भावाचा बड्डे आहे अठ्ठावीस ऑगस्ट तारखेला तर मला तर बुकिंग पाहिजे त्या हॉटेलमध्ये तर मग होऊ शकतं का बड्डे बेस्ट पार्टी आहे फक्त मला तुम्हाला फक्त पूर्ण वनडे पाहिजे म्हणजे वन डे दुपारी पाहिजे होतं मला दुपारी दुपार ते संध्याकाळपर्यंत लंच डिनरपर्यंत तर तुमचे मी असे डिशीस वगैरे काय तुमच्या स्पेशलिस काय माहिती स्पेशल तुम्हाला इकडे मेन्यू कार्ड वगैरे चांगलं आहे तुमचे मला असं दोन्ही पाहिजे म्हणजे दोन्ही पाहिजे म्हणजे आजी अशी वेजिटेरियन आहे ना बाकीची नॉनव्हेज आहेत ना तर मला म्हाराष्ट्रीयन डिश पाहिजेत ॲक्चुअली म्हाराष्ट्रीयन डिश आहेत महाराष्ट्रीयन डिश पण

आणि नॉनवेजमध्ये काय भेटेल तसं अंदाजे मासे वगैरे काय आहेत का अव्हेलेबल सर मासे वगैरे काय असतील तर

अजून काही काय स्पेशल आहेत काय सांगाल जरा मला माशामध्ये कारण की माझ्या घरी मासे खूप खातात मासेमध्ये व्हराटी काय काय आहेत माशांची अशी म्हणजे भेटेल तुम्ही हॉटेलमध्ये कारण तुम्ही खूप माझी अशी इच्छा माझ्या घरात तर त्यांचे मासे खायचे वगैरे तर त्यांना खूप आवडते मासे खायला तर काय काय असे भेटतील मासे वगैरे चांगलं जर असले डिश डिशेश काय आहेत मासेचे मासेचे प्रकार कसे भेटतील मला खायला अशे मासेंचे प्रकार का होतील खायला मला काय काय भेटतील असे सांगाल का मला सुरमई वगैरे काय पापलेट वगैरे हां हां अच्छा अच्छा ओके आणि काय म्हणजे तिकडे ब केकचे वगैरे भेटेल का आम्हाला केक वगैरे पूर्ण केकची थीम वगैरे तर मला थीम कशी भेटेल म्हणजे इनशॉट म्हणजे थीम म्हणजे मला पार्टी आहे ना म्हणजे भाऊ माझा भाऊ हा क्रिकेटर आहे तर क्रिकेटर मग थीम मागचा बॅग्राउंड थीम क्रिकेट भेटेल का पूर्ण क्रिकेटचं थीम वगैरे अच्छा ठीक आहे आम अठ्ठावीस ऑगस्टला बड्डे आहे भावाचा माझ्या म्हणजे तुम्ही अठ्ठावीस ऑगस्टला बघायला दुपारी दुपारी म्हणजे पाहिजे दुपारी लंच आणि ते संध्याकाळी डिनरपर्यंत पाहिजे होता म्हणजे ते पार्टी म्हणजे फूल पार्टी वगैरे पाॅपिंग वगैरे आहे ना तिकडे म्हणजे मी पाॅपिंगबद्दल ऐकलेलं आहे तिकडे प्राॅप्स वगैरे आहेत सगळे हां ॲडव्हान्स किती असेल आमचे टोटल ट्वेंटीच मेंबर्स आहे फक्त टोटल असे घरचे ते येणार आहेत तर त्यानुसार असं बघा जरा डिस्काउंट काय भेटेल का मला ओके चालेल ठीक आहे मग मला चालेल करतो मी लगेच अॅडवान्स करतो तुम्हाला याच नंबरवर ठीक आहे थँक्यू आणि काय नाही काय नाही थँक्यू थँक्यू